आमच्या परिवारामध्ये सदस्यांचं जे कामाचं विभाजन आहे ते अगदी समांतर आहे सगळ्यांनी सगळे सगळ्या प्रकारची कामं कतात म्हणजे हे काम मोठं आणि हे काम लहान आहे हे काम पुरुषांनीच केलं पाहिजे आणि हे काम स्त्रियांनी केलं पाहिजे असं कुठल्याच प्रकारचं आमच्यामध्ये परिवारामध्ये कुठलेही मतभेद नाहीत सगळेजणं सगळ्या प्रकारची कामं करतात ज्यामध्ये स्वयंपाक असो मग धुणी भांडी असो केर काढणं असो भाजी आणणं असो भाज्या सोलणं असो किराणा माल भरणं असो अशी इत्यादी भरपूर सारी जी कामं असतील मग कुठलंही असो मग नोकरी असो व्यवसाय असो पैसे कमवणे असो किवा त्याची इन्व्हेस्टमेंट असो अशी सगळ्या कामाची स्पष्ट विभागणी आमच्यासाठी घरामध्ये सगळ्यांची समांतर आहे सगळेजणं तितकेच हे कपेबल आहेत त्यामुळे आमच्या क परिवारामध्ये कामाचं विभाजन जे केलेलं आहे ते अगदी योग्य पद्धतीनी केलं आहे कारण कोणीही लहान किंवा मोठा नसतो जे सगळेजण असत ते अगदी व्यवस्थित एकमेकांवर अवलंबून आहेत पण तितकेच ते ज वेगळे व्यक्तिमत्वसुद्धा आहे सो पुरुषांसाठी अणि स्त्रियांसाठी आमच्या परिवारामध्ये कामाची स्पष्ट विभागणी अशी केलेली आहे पण एखादी व्यक्ती जर त्या दिवशी नसेल आजारी असेल तर ती दुसरी व्यक्ती त्या त्या व्यक्तीचं काम करते हे पण तितकंच महत्वाचं वाटतं बरोबर ना जर आपण आपल्या फॅमिलीला आपल्या घराला समजून घेतलं तरच आपण पुढे जाऊ त्यामुळे हे अगदी योग्य पद्धतीने झालं आहे असं मला वाटतं